स्थानिक शाळेमध्ये प्रवेश घेतानी आधारका सर्वप्रथम जन्मतारखेचा दाखला पाहिजे आधार कार्ड आणि अजून कागदपत्रं पाहिजं त्याकरिता काही फी लागते प्राइवेटमध्ये फी घेतात आणि सरकारीमध्ये फी घेत नाही नॉमिनल फी घेतात